हल्ली आता विज्ञानाच्या युगात जुने खेळ आता लोप पावत चालले आहे जसे आधी विटीदांडू कांचोळ्या गारगोटी असे सगळे खेळ होते मातीचे खेळ ते आज बंद झालेले आहे आजकाल फक्त लोक मुलं मोबाईल मोबाईलच्या मागे लागतात मोबाईलचाच यूज करतात त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर खूप वाईट परिणाम होतो मोबाईलशिवाय ते जेवत नाहीत मोबाईल दिला नाही तर ते अभ्यासही करत नाही आता मोबाईल वापरलाही पाहिजे पण मोबाईलचा एवढाही उपयोग नाही केला पाहिजे पण आजकाल मोबाईलच्या अत्याधुनिक युगात मोबाईलमुळे खूप पिढी हे हे होत चाललेली आहे त्यांना लहान लेकरांना आज पाहतो तर डोळ्याचे चष्मे लागतात कारण की चोवीस तास ते मोबाईल हाती घेऊन असतात तसेच ते जुने खेळ विसरत चाललेले आहेत